आम्ही आमच्या म्हणजे फुलझाडे म्हणजे जसं गोंदिया गोंद्याचे झाड किंवा हे शेवंतीचे झाड यांचे आम्ही घरीच वाफे करतो आणि ते मग मातीच्या शेणाचे म्हणजे शेणखतगी वगैरे राहिलं ते आम्ही घरी तयार करतो आणि मग ते झाडं डगर झाल्यावर मग आम्ही लावतो ते आपल्या घरी तर ते होतात चांगले आणि जेव्हा मग गुलाबाचे झाड आहे तर तर दोन फुलाचा एकच कलम लावून करायचं आहे तर मग गुलाबी आणि पांढरे कलम तर एका झाडाला कापूनसऱ्यानी त्याला कलम करावं लागते आणि मग ते फुलं चांगले उगवतात आणि बाकीचे मग हे आम्ही वापरतो घरी फुलझाडे लावतोगी म्हणा पण घरी वाफे भरतो आम्ही आणि ते कलमही करता येते आम्हाला घरी कलमही करतो आम्ही घरी आपल्या